भारत देशातील महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे धर्म हे प्रसारलेले आहेत वेगवेगळे धर्म म्हणजे महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे ज्यामधे खूप अनेक प्रकारचे धर्म आढळतात महाराष्ट्र राज्यात मुख्यतः बौद्ध हिंदू मराठा आणि ब्राह्मण असे चार पाचच धर्म मुख्यतः आहेत त्यापैकी खूप उपजाती व किंवा छोट्या त्यांच्या त्यांच्यातील छोट्या ओट्या जाती ह्या इथे आढळतात आणि त्याबद्दल धर्माबद् धर्मानंतर निरोगीपणाचा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप प्र मोठ्या प्रमाणात हाताळला जातो महाराष्ट्रामध्ये राज्याराज्यातून किंवा विदेशामधून लोकांचे आरोग्य चांगले राहावयासाठी धार्मिक प्रमाणे किंवा लोकांस दवाखान्यात त्यांचा इलाज करून त्यांना हाताळता येते जसे की कोरोनाच्या टाईमामध्ये खूप वर्षे मोठ्या प्रमाणात लोकांचे हाल झालेले होते त्याप्रमाणे ये येथील जिल्ह्यामध्ये सरकारने खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे द दवाखाने बांधले आणि काही लोकांनी धर्म आरखून लोक घरीच प्रार्थना केली